जनावरांसाठी चरायला कुरणं उपलब्ध आहेत का याचं उत्तर तसं पन्नास टक्के हो आणि पन्नास टक्के नाही पण आहे कारण मी आता माझ्या गावाकडे म्हणजे मी जिथून आलेलो त्या नेटिव प्लेसवरती मी जर गेलो तर तिकडे खेड्याकडे अजून चरायला कुरण आहेत पण ती कुरण अशी झाली आहेत ओसाड की तिकडे फारसं काही या जनावरांना चरण्यासाठी चरायला काही शिल्लक नाही आहे असं मला वाटतं पण ते कमीत कमी फिरून येतात फिरून आले आहेत म्हणजे थोडंसं पाणी पितात मग त्यांना थोडंसं इतर काही जंगलामध्ये जिथे कुठे गवत हे ते असेल खुरटं गवत तसं ते खाऊन काहीतरी त्यांचे पाय मोकळे होतात असं म्हटलं जातं पण ओवरऑल जे सध्याचा सिनेरीओ आहे याच्यामध्ये कुरण फारशी शिल्लक राहिली नाही जंगलांच्या जागा सगळ्या काँक्रीट जंगलनं घेतल्यात असं मला वाटतं त्याच्यामुळे जनावरं आता अलीकडे ठिकाणावरच बांधली जातात ठिकाणावरच त्यांना चारापाणी केलं जातं अशी परिस्थिती सध्यातरी तयार झाली शिवाय यांना खराब हवामानाचा फटका बसला आहे असं ह हवामान जे हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी आता जसं की नाशिकसारख्या शहरामध्ये आता कालचं तापमान आठ डिग्री सेल्सियसपर्यंत होतं एवढ्या एवढ्या लो डिग्रीला ह्या प्राण्यांना ही फारशी सवय नव्हती आणि हे अचानक हवामानातली जी बदल आहेत ते खरोखर ह्या प्राण्यांना हानिकारक ठरतील असं मला वाटतं याशिवाय प्लास्टिकचा वापर इतका प्रचंड आहे मी एक छोटं उदाहरण देईल की बऱ्याचदा असं होतं आहे की शहरामध्ये घरातल्या बायका जे काही शिळान्न उरलेलं असतं संध्याकाळी असो सकाळी असो ते एका प्लास्टिकच्या पिशवीत भरतात आणि कचरा कचरापेटीमध्ये किंवा घंटागाडीत ते टाकतात किंवा रस्त्यावर ते टाकतात बरेचशी जनावरं त्यांना चरायला बाहेर नसल्यामुळे मग ती भटकी ज जनावरं जी असतात तिकडे तिकडे फिरतात आणि मग त्यांना ते फूड त्या प्लास्टिकमध्ये असल्या तो प्लास्टिकसहित ते फूड खातो आणि माहिती आहे प्लास्टिक डिझाल्व होत नाही ते प्राण्यांना किती हानिकारक आहे यामध्ये काही म्हणजे कितीतरी प्राण्यांचा कधी कधी मृत्यूसुद्धा होत असेल बाकी पर्यावरणीय बदल जे आहेत ते शंभर टक्के प्राण्यांच्या ह्या सगळ्या जगण्यावरती निश्चितच वाईट परिणाम करत आहेत उन्हाळ्यामध्ये प्रचंड उन्हाळा असतो त्या तुलनेमध्ये पान पाणी पिण्याची व्यवस्था फारशी प्राण्यांसाठी नसते अलीकडे तो एक मोठा परिणाम याच्यामध्ये झालेला दिसतो हे ऋतुमान असे बदलले की हिवाळा असेल तर प्रचंड थंडी पडते पाऊस असेल तर प्रचंड पाऊस पडतो उन्हाळा असेल तर प्रचंड टेम्परेचर असतं आणि मग त्याच्यामुळे सहाजिकच ह्या सगळ्या जनावरांवरती त्याचा परिणाम झालेला दिसतो आहे